माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे माझ्या मुलाने मला दिलेला एक अविस्मरणीय क्षण आहे तो म्हणजे माझा मुलगा शाळेमध्ये शिकत असताना त्याला मिळालेले त्याचे प्राईज त्याचे गिफ्ट आणि त्याच्या गिफ्टनंतर मला माझा जो तिथे सन्मान करण्यात आला आणि माझ्या मुलाचे जे नावलौकिक झाले त्याच्यामुळं मला खूप अभिमान आहे त्याचा आणि तो औरंगाबादला गेला असतांना त्याच्या आत्याच्या घरी गेला असताना तो तिथे एका स स पिक्चरची शूटिंग बघण्यासाठी गेला आणि तिथे त्याच्या ज्या बोलण्यावरून तिथले जे स्क्रिप्ट रायटर आहेत ते त्याच्या बोलण्यावरून एक्सप्रेस झाले त्याच्या नंतर त्यांनी त्याला गिफ्ट म्हणून एक पाचशेची नोट दिली ती पाचशेची नोट बघून मला खूप त्याचा अभिमान आला माझ्या मुलाचा मला खूप अभिमान आहे माझा मुलगा शाळेत पण खूप हुशार आहे माझ्या मुलाचे जे हुशार आहे तो आणि मी त्याच्या शाळेत गेल्यानंतर त्याचे जे शिक्षक वर्ग येतो माझ्यासमोर आणि त्याचे नाव सांगतात की तुमचा मुलगा खूप हुशार आहे खूप गुणी आहे आणि मला त्याचे ते नावलौकिक ऐकून त्याचं जे बोलण्याची जी पद्धत आहे त्याची खूप सुंदर आहे आणि त्याच्यामुळे जो आम्हाला मानसन्मान मिळतो त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे त्याच्यामुळे मला त्याचा खूप आहे अभिमान आहे